नमस्कार जलप्राधिकरण ऑफिसमध्ये कॉल लागला आहे ना हां मी मिताली बोलते आहे साडी स्टॉक एरियामधून मी दोन दिवस आधी तुम्हाला कॉल केला होता की मला पाण्याचे बिल हवे आहे असा करून पण दोन तीन दिवस झाले कोणाचाच रिप्लाय आला नाही म्हणून मी तुम्हाला कॉल केला माझं बिल आले होते दोन दिवस आधी आणि मी ते पे पण केलं होतं पण समोरून त्याचे कागदरूपी बिल मला अजून मिळालं नाही आहे आणि त्यामुळे माझे काही प्रॉब्लेम्स अडले आहेत हां हां ठीक आहे चालेल तुम्ही तुमच्या मेन ऑफिसमध्ये हां ते कुठे आहे ओके हां चालेल हां ठीक आहे खाते क्रमांक माझा शून्य शून्य शून्य दोन तीन सात शून्य एक दोन माझं पाण्याचं बिल सातशे रुपये झालं आहे आणि त्याचा मला बिल तुम्ही लवकरात लवकर द्या किती वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं तुमचं हां ठीक आहे मग मी दोन दिवसात चार वाजता चार वाजल्याच्या दरम्यान येऊन जाईन हां ठीक आहे हां ओके